भांडी धुताना पहिलीचे माणसं कसं माती स्क्रब परत नारळाचं ख नारळाचं वरचं ते सालपट असतंय त्यानं धुत होती आणि तेलकट भांडी जरी असली तरी त्यानंच धुतात ते जात होतं सगळं माती राख वगैरे ह्यानं ते धुल्यावरतीच जात होतं लगेच्यालगेच ते काय लई उशीर थांबत नव्हतं आत्ता कसं नवीन मॉडर्न जमीन जमाना आलं आहे ह्यात कसं भांडी धुताना एक्झो व्हील स्क्रब वेगवेगळ्या परत पदार्थचे डिटर्जंट आले आहेत हे डिटर्जंटनं ते घासले की जाते पहिला असं काही माणसं यूज करत नव्हती फारसा आणि आताच माणसं कसं यूज करते सारखं ते जरी काय जरी झालं भांडीला जरी काय बघ जेवण बनवतान तर घाण लागलं तर त्यानं धुतात जळलं लई उशीर ठेवलं जरी भांड्यावर भांडं ह्याच्यावर सिलेंडरवर तर ते जळून जळून राख काळं पडते आणि जरी चुलीवर जरी ठेवलं तर चुलीवरचे घाण पण तसंच होतं चुलीवरचे घाण पण पूर्ण काळं कुट्ट होत होतं आणि नंतरनं तेलकट जरी आपण बनवायला गेलं चिकन झालं मटन झालं फिश झालं हे बनवतानाही ते तेलकट होत आहे आणि तेलकट ते यूज घालवण्यासाठी डिटर्जंट किंवा राख जरी राखेनं घासलं तर ते ते ही जाऊ शकते आणि आता नवीन मग नवीनमध्ये आलं आहे तर म्हटलं तर आपलं व्हील व्हील आहे सर्फ एक्सल आहे ह्यानं जरी ह्यानंही यूज करतात ते लिक्विडमध्ये पण आलेलं आहे लिक्विड जरी लावलं आहे तरी ते यूज होत आहे नंतर त्याला एक्स घा लिक्विड लावून स्क्रब आलं आहे स्क्रब लावून ते घासलं की किती जरी जळलेलं असलं ते ही जाते स्क्रबर ते घासलेलं तर असं विविध विविध प्रकारचे ते घासायचं आले आहेत त्यामुळे भा भा तेलकट बिलकट काय होत नाही तेलकट जरी काय कितीही तेलकट असू दे मोठमोठं असं भांडी ते सर्फ एक्सलनं जरी घासलं तर जात आहे ते लई उशीर थांबत नाही